महाराष्ट्रात किंवा भारताच्या इतर भागात सामान्य असलेल्या काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची बरीच उदाहरणं आपल्याला देता येतील जसं की पहिलं आहे अंकशास्त्र काही लोक ही विशिष्ट संख्या शुभ किंवा अशुभ मानतात आणि संख्यात्मक नमुन्यांवर आधारित असा निर्णय घेतात त्यानंतर दुसरं आहे ज्योतिष बरेच लोक जीवनातील घटना आणि निर्णयांवर ग्रहांच्या स्थितीच्या प्रभावाचा असा वि विश्वास ठेवतात त्यासाठी ते ज्योतिष बघतात तिसरं आहे भूत प्रेत किंवा आत्मे की जसं की भूत आत्मा अशा अलौकिक अस्तित्वांवरती विश्वास ठेवून ते स्वतःच्या जीवनावरती त्या जी दैनंदिन जीवनावरती त्याचा प्रभाव मान्य करतात ही एक अंधश्रद्धा आहे त्यानंतर आहे शुभ आणि अशुभ काळ जसं की दिवस आठवडा किंवा वर्षाच्या काही वेळा विवाह व्यवसाय काही लाँच करायचं असतील नवीन किंवा कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात करायची असेल तर यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी शुभ किंवा अशुभ अशा असा काळ बघितला जातो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टींची सुरुवात केली जाते त्यानंतर आहे विधी आणि समारंभ की बरेच लोक जीवनातल्या महत्त्वाच्या घटना ज्या आहेत जसं की विवाह आहे किंवा बारसं आहे किंवा कोणतीही महत्त्वाची ग गो गोष्ट करायची असेल तर ती चिन्हांकित करण्यासाठी वाईटापासून बचाव करण्यासाठी किंवा देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो विधी आणि समारंभ करतात तर त्यामध्ये हा काळ बघितला जातो की कोणत्या घट घटकेला किंवा कोणत्या वेळेला ही घटना करायची आहे ते काळ वेळ बघून तो विधी आणि समारंभ केला जातो त्यानंतर आहे प्राण्यांच्या भोवतालची असलेली अंधश्रद्धा जसं की काही लोकांना असं वाटतं की मांजर किंवा जर आपण जात असताना मांजर वगैरे आडवी गेली तर आपला आपला शुभ नाही आहे अशुभ आहे असं काही तरी वाटतं किंवा त्या काही लोकांना असं वाटतं गाय किंवा साप यांच्यासारखे काही प्राणी पवित्र आणि शुभ आहेत तर काही बाकीचे प्राणी अशुभ आहे आहेत असं मानलं जातं त्यानंतर पुढचं आहे काळी जादू किंवा वाईट डोळा जसं की काळी जादू वाईट डोळा यांच्या अस्तित्वावर विश्वास असणारे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की नकारात्मक ऊर्जांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते सावधगिरी बाळगतात आणि मग हे काळाजाद काळी जादू किंवा वाईट डोळ्यांपासून वाचण्यासाठी ते काय तरी गंडा बांधतात हातामध्ये काय तरी तावीज घालतात या अशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करतात ते आणि अशा प्रकारे वि अंधश्रद्धा आमच्या भागामध्ये आहेत